हॅलो मॅडम हो मी एक सोशल वर्कर समाजसेविका बोलते आहे अहो गणपती विसर्जन झाल्यानंतर नदीवर सगळीकडे नुसता केरकचरा म्हणजे आपलं निर्माल्य टाकलेलं आहे इकडे गणपतीचं नीट विसर्जनच केलेलं नाही गणपतीचे सगळे हात वगैरे सगळे इकडे आलेलं आहे तिथे कसं दिसतं तुम्हाला काय वाटतं का त्या बाबत हां कायतरी वाटलं पाहिजे तुम्हाला आपण काय करतो आहे विसर्जन केल्यानंतर बघायला या ते दृश्य किती विदार अगदी विदारक दिसत आहे सगळीकडे असे हात दिसत आहेत हात गणपतीचे पाय अशा मूर्ती अशा आल्या आहेत इकडे वाहून पूर्णपणे त्यांचं विसर्जन झालेलं नाही आहे त्या बाप्पाला काय वाटत असेल हां तुम्हाला कळायला हवं हो ज्याला त्याला हां समजायला नको का तुम्ही काय करता आजूबाजूची लोकं काय करतात

हो पण प्रत्येकाने जबाबदारीने काम केलं पाहिजे ना हां तुम्हीच बोलत्या मीच तुम्हालाच बोलते असं नाही हो पण काय तुम्हाला पण कळायला पाहिजे ना आपलं निर्माल्य आपण एकत्र सगळं गोळा केलं पाहिजे त्याचं कायतरी खत खतासाठी उपयोग केला पाहिजे ते सगळं आपल्या इकडे तिकडे पडून आहे पायाखाली जातं आपण ते देवासाठी करतो ना देवावर वाहिलेलं असतं ते पायाखाली गेलं तर किती वाईट दिसतं त्या गोष्टी आपल्याला आपल्याला पण वाईट वाटतं ना आपण एवढं मनापासून भक्तीने निष्ठेने गणपतीचं करतो मग ते पायाखाली आलेलं आपल्याला वाईट नाही का आणि ते गणपतीचे हात वगैरे ते आपण सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं पाहिजे ना काम तेव्हा तुमच्या इथली काही मंडळी असतील त्यांना घ्या आमची एक संस्था आहे त्यांच्याबरोबर आपण सगळ्यांनी मिळून ते सगळं जे निर्माल्य आहे ते निर्माल्य पूर्णपणे गोळा करूया आणि ते निर्माल्य काय करायचं त्याचं खताामध्ये रूपांतर केलं तर कसं होईल चांगलं होईल ना मग तुम्ही बघा तुमच्या मंडळी किंवा वाडीतली लोकं तुमच्या गावातली लोकं गोळा करा आपण एक आत्ताच ह्या दोन चार दिवसांचा एखादा वार ठरवूया आणि सगळ्यांनी मिळून आमची संस्था येईल तुम्हाला मदत करायला आणि तुमच्या गावातली मंडळी तुमच्या वाडीतली मंडळी त्यांना तुम्ही सगळ्यांना सांगा आपण एखा एखादा तास जमून कसं ते व्यवस्थित छान साफसफाई करूया ते गणपतीचे छान विसर्जन करूया कसं वाटतं तुम्हाला काय बरं आहे ना मग हां ठीक आहे ठीक आहे